माझ्या जवळपास तर असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत पण विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागेल कारण खेडेगावात एवढे पण चांगले अभ्यासक्रम म्हणजे जेवढे मुलांना पाहिजे तेवढे नसतात त्यामुळे त्यांना बाहेर जावं लागेल